अशी माझी कलाकृती स्पर्धात स्पर्धेत अशी माझे चित्रं असे कुठे पाठवले तर नाही आहे पण माझा तोच एलिमेंटरी इंटरमिजिएटचा एक्झाम आहे त्याची परीक्षामध्ये खूप टफ असते त्याची परीक्षा थ्यअरीदेखील असते आणि प्रॅक्टिकल ड्राइंग वगैरे पण करावी लागते समोर जे काही ठेवलं आहे त्याचं ड्राइंग करावे लागते परत युमन बीइंग्सचे ड्राइंग जे काही आपल्याला टॉपिक तिथं देतात ते आपल्याला ऑन द स्पॉट ड्राइंग करावे लागते आणि त्यामध्ये देखील मी सेकंड प्राइस सेकंड रँकवर होते मला ए प्लस भेटलेच होते खूप भारी एक्सपीरियंस होता तो खूप मज्जा यायची ड्राइंग करायला शेडिंग्स वगैरे द्यायला कलर सोबत खेळायला खूप मज्जा यायची मस्त वाटायचं कलरफूल सगळं बघायला स्पर्धा तर लहानपणी पण खूप झाल्या पण असं कुठे प्रदर्शनात पाठवले तर नाही आहेत तो अनुभव येत नाही आहे पण असं एक्झाम्स वगैरे तर मी खूप दिल्या आहेत लहानपणीपासून ड्राइंग करतच आली आहे ते माझी एक हॉबीज् झाली आहे मला खूप आवडतं ड्राइंग करायला एलिमेंटरी इंटरमिजिएट ही एक्झाम खूप भारी असते आणि यूजफुल असते त्याने खूप फायदा देखील होतो आपल्याला इन फ्युचर त्याच्या सर्टिफिकेटने खूप भारी वाटतं ड्राइंग करायला टीचर्सदेखील खूप मस्त पद्धतीने आपल्याला शिकवतात थ्यअरी असो किंवा प्रॅक्टिकल नॉलेज असो खूप मज्जा येते थ्यअरी पेक्षा प्रॅक्टिकल करायला असलं ते मस्त वाटतं एटेंड करायला क्लास थ्यरी थोडा बोरिंग वाटतं अशी परीक्षा तर मी दिले आहेत आणि पास देखील झाली आहे तुम्ही पण तुमच्या पोरांना किंवा एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाममध्ये भाग घ्यायला नक्की सांगा खूप फायद्याचं आहे ते नॉलेज खूप मस्त आहे त्याचं थँक यू